आमच्या केळझर गावामध्ये कबड्डीचा तुर्नामेंट होते त्या कबड्डीच्या तुर्नामेंटमध्ये अनेक गावचे शहरातले मुलं खेळण्यासाठी येते आणि तिथे बक्षिस म्हणून एक एक दोन दोन लाख रुपये मुलांना देत असते त्यामध्ये तीन प्राईज असते आणि त्यामध्ये आमदार खासदार पण त्या खेळामध्ये सामील होत असतात आणि त्या खेळामध्ये येत असलेल्या जे खेळाडू आहे त्यांची सोय सगळे आमदार खासदार मिळून करत असतात दोन टीम दोन तीन टाईमचं जेवणापासून तर राहण्या झोपण्यापर्यंतची सर्व सोय आमदार खाासदार करत असते आणि ही तुर्नामेंट आमच्या गावामध्ये दरवर्षी घेतली जाते आणि या तुर्नामेंटमध्ये जे मुलं विनर होतात त्यांना नॅशनल इंटरनॅशनल लेवलपर्यंत नेण्याचं कार्य आमच्या गावात आमच्या वर्धा जिल्ह्यातले आमदार खासदार करतात